हॅलो हा एअरलाइन्समधे कॉल लागला आहे ना हां मी दिपाली बोलते आहे माझी फ्लाईट आहे गुरवारी दुपारी बारा वाजता हां आणि मला त्याची थोडी चौकशी करायची होती की भोजनाबद्दल हां हां पूर्व ऑर्डर भोजन हां तर तुमचं काय काय ऑप्शन आहेत काय काय पर्याय आहेत तुमच्याकडे ओके आणि हे जेवण तुम्ही आधी जे पैसे घेतलेत तिकिटाचे त्यातच येतात की तुम्हाला वेगळे द्यावे लागतात ऑर्डरनुसार ओके म्हणजे तिकीटमध्ये ऑलरेडी असतं आणि जर आपण एक्स्ट्रा काय मागवलं तर त्याचे पैसे द्यावे लागतात असं आहे का हां ओके हां मग तुमच्याकडे काय काय पर्याय आहेत हां आणि जर मी आधीच ऑर्डर दिली तुम्हाला तर चालेल ना चालते असे

आणि मग तेव्हा जर पेमेंट करायचं झालं तर तुम्हाला रोख रक्कम द्यावी लागते की तुम्हाला ऑनलाईन पे केलं चालतं

आणि भोजन तुम्ही म्हणजे सगळे ताजं असतं ना

हां हां शाकाहारी शाकाहारीमध्ये काय काय पर्याय आहेत आणि समजा मला ऑर्डर द्यायची असेल तर मग मला काय करावे लागते त्याची काही प्रोसिजर विमानातून म् विमानातून देण्यासाठी ही प्रोसेस आणि समजा मला आधी म्हणजे आत्ता जसं मी कॉल केला आहे तुम्हाला विचारायला तसं जर मला तुम्हाला आत्ताच सांगायचं असेल की या या डिश तर मग तुम्ही ते आत्ताच नोंद करून ठेवता की मला विमानावरच व् ऑर्डर द्यावी लागते हां ठीक आहे मग त्याचा काही नंबर

हां म्हणजे तिथे कॉल असेल ते फक्त तुम्हाला सांगायचं का हां हां ठीक आहे हां चालेल आणि समजा मी आत्ताच ऑर्डर दिली तर ओके ओके हां ठीक आहे

आणि त्या फ्लाईटचं टायमिंग काय तुम्ही सांगितलंत ते म्हणजे तुम्ही बोललेलात की थोडं वेळ होईल उशीराने निघेल असं का हां ठीक चालेल हो धन्यवाद